अच्छा हां हां काय ना मला फक्त हे विचारायचं होतं की माझ्या भावाचं लग्नसमारंभ आहे सध्या आता एक महिन्यानी तर त्याला नेहरू जॉकेट शिवायचं होतं समजा लोकल दरचं हां हां त्यासाठी कोकणी समारंभ आहे समजा तर मला त्या विषयी पाहिजे होतं की तुम्ही शिवून देऊ शकता का

हां हां ना येलो कलरचा आहे म्हणजे येलो आणि त्यावर पहिराव वगैरे म्हणजे समजा टोपी आणि व खालचं वगैरे म्हणजे तुम्ही त्या विषयी सजेशन देऊ शकता का आम्हाला मी ते ओके ओके तुम्ही हां हां आणि तुम्ही जे डिझाईन्स आहे तुमच्याकडे नेहरू जॉकेट्सच्या तर त्या तुम्ही मला व्हॉट्सअपच्या नंबरवर सेंड करू शकता का ह अच्छा ठीकं आहे ना आणि एक महिन्या एक महिन्यानंतर लगेच लग्न आहे तुम्हाला म्हणजे त्या एक महिन्यामध्ये मला लवकरात लवकर मिळतेचं तसं मला वाटतं ठीक आहे अच्छा अच्छा पुढल्या महिन्यामध्ये लग्न आहे तर तुम्ही केव्हा द्याल ते मला समजा लरीवसाठी वगैरे अच्छा अच्छा ठीक आहे ना आणि त्यासाठी मापामध्ये मापमध्ये पण द्यावं लागेल ना अच्छा अच्छा मग आता ठीक आहे ना मग माझ्या भावाला घेऊन येते मी हां हा त्याच्या हाईटनुसार वगैरे बघावं लागेल ना ते व्यवस्थित आणि कोम्बिनेशन वगैरे त्यामध्ये ठीक आहे ना पुढल्या महिन्यात मी येते मग एक ठीक आहे ना पुढल्या महिन्यात मी दोन तारखेला येते मग तुमच्याकडे माझ्या भावाला घेऊन

दोन तारखेला मी येईल तरी साडे अकराच्या जवळपास आणि तुमच्या शॉपचा टायमिंग काय आहे अच्छा अच्छा अच्छा आणि त्याची हे फीज वगैरे काय म्हणजे शिलाई वगैरे किती असते त्याची नेहरू जॅकेटची

ठीक आहे ठीक आहे चालेल येते मग पुढल्या दोन तारखेला साडे अकरापर्यंत येऊन जाईन ठीक आहे ठीक थँकू आ